हां हॅलो दीप्ती मला जरा विचारायचं होतं तुला पॅन कार्डासंबंधी तुला वेळ आहे ना हां वेळ असेल तरच ओके ओके तू फ्रीच आहेस का आत्ता बरोबर तू आत्ताच पॅन कार्ड तुझं काढून आणलंस ना बरं बरं किती वेळ लागला तुला त्याच्यासाठी ओह अच्छा अच्छा म्हणजे लवकर काम झालं तुझं ओके अगं मी आत्ताच अठरा वर्षाची झाले ना तर मलासुद्धा स्वतःचं पॅन कार्ड हवं आहे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे तर त्याच्यासाठी काय काय लागेल ते तुला माहिती असेलच आत्ता हां तेच जरा मला सांगतेस का ते त्याच्यासाठी बर्थ सर्टिफिकेट लागेल म्हणते आहेस का हो हो आहे माझं आहे सगळं माझ्या फाईलमध्ये नीट ठेवलं आहे मी आणि काय काय लागेल सांगतेस का पासपोर्ट माझ्याकडे नाही अजून मी काढलाय आधार कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स हो माझं मागच्याच महिन्यात आलं आहे ते मी घेऊन येऊ शकते आणि काय लागेल तुला माहिती आहे फोटो वगैरे हां फोटो आहेत ते भरपूर पासपोर्ट साईज आहेत हां हे सगळं घेऊन बँकेत होईल ना हे काम आपल्या जवळच्या बरं हे सगळं ओरिजिनल लागेल का त्याची झेरोक्स प्रिंट पण चालते झेरॉक्स ठेवते आणि सेल्फ अटेस्टेशन पण करून ठेवते आणि ठीक आहे आणि ओरिजिनल पण माझ्यासोबतच नेते मी तिकडे वोटर आय डी कार्ड पण लागेल म्हणते आहेस का हो हो माझ्याकडे ते पण आहे रेशन कार्डसुद्धा मी विचारून घेते आईला ती देईल मला बरं बरं तुझ्या शेजारीच बँक आहे तर मग तू पण चल माझ्या बरोबर तुला सगळं माहिती आहे तर मग मदत होईल तुझी आपण दोघीही करू शकतो हे काम आणि काही लागेल का जरा विचार करून सांगतेस का मला बरं आणि काही वेळ आहे का पॅन कार्ड काढण्यासाठीची ठराविक वेळ वगैरे या या वेळेतच होईल तिथे काम असं काही आहे का अच्छा असं काही नाही म्हणते आहेस चालेल आणि कोणी ओळखीचं आहे का तुझ्या तिथे जे आपल्याला पटकन मदत करू शकतील बरं बरं ढोकळे मॅडम आहेत तिथे तुझ्या ओळखीच्याच आहेत त्या मला हे काम करून देतील चांगलं आहे मग प्रश्नच मिटला मी तर लवकरच हे सगळं कागदपत्रांची जमवाजमव करते आणि येते तुझ्या बरोबर मग आपण जाऊयात त्या बँकेत ठीक आहे चालेल थँक्यू